होळीवरची गाणी मला खूप आवडतात आणि त्यातलं रंगबरसे चुनरवाली हे गाणं तर अगदी आवडतं अमिताभ बच्चन यांचं ते गाणं ऐकलं की अगदी होळीची मजा आठवते अंगातच एक वेगळी एनर्जी येते शब्दही असे की एकदम मस्तीखोर आणि नि होळीच्या वातावरणात मिसळणारे अजून एक गाणं आवडतं ते म्हनजे बद्रिकी दुल्हनिया थोडं मॉडर्न आहे पण धमाल आहे त्यांचं बीट आणि डान्स मूव्ज पाहूनच पाय आपोआप थिरकायला लागतो अशा गाण्यामुळं होळीचा उत्सव अजूनच रंगतदार होतो कुठेही असलो ही गाणी लागली की वाटतं की आपणही त्या रंगांच्या धुंदीत सहभागी आहोत त्यामुळे होळी म्हणलं की गाणी आठव आठवणं ओघानेच येतं